जसे आपल्याला माहीतच आहे की भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे प्रत्येक कुटुंबात पुरुष आणि स्त्रीची ही वेगळी वेगळी भूमिका असली तरी पुरुषाला अति महत्त्व दिला जातो पण आता हे बदलत आहे असं मला वाटतं दोघंही आता सोबत काम करतात कारण दोघंही बाहेर अर्निंगपण करतात आर्थिकदृष्ट्या दोघंही सबळ असतात त्यामुळे थोडीशी बदल होत आहे कामाची विभागणी पाहिलं तर घरची सगळीच कामं मला वाटतं स्त्रियाच करतात जितकेपण कामं असतात तेच स् स्त्रियाच करतात पण आता एक अशी मदत म्हणून आपल्याला एक घरी बाई असते काम करायला त्यामुळे स्त्रियांची बरीच मदत होऊन जाते पण तसे पाहिले तर सगळे स्वयंपाक करणे मुलांना तयार करणे कपडे धुणे हे सगळे जितके काम आहे ते स्त्रियांचे आहे आणि आधीच्या काळात असं म्हटलं जायचं की पुरुषांनी कमवून आणायचं म्हणजे जे पण अर्निंग जे पण पैशाचं साईट होता ते पुरुष करायचे अशाप्रकारे त्या भूमिका तयार झाल्या पण आता मला असं वाटतं की आता याच्यात फार बदल होत आहेत आणि दोघंही समान आहेत आता